हां मला बागेची खूप आवड आहे आणि मी बागेची हे करण्यासाठी मी मित्रांची मदत पण घेते पण बाग फुलवताना अगोदर सुरुवातीच्या काळ होता ना त्याच्यामध्ये आपल्याला ग्रामीण विकास होता ग्रामीण म्हणजे खूप मोठी स जमीन असायची अवतीभोवती घर ह्याच्यासाठी आता फ्लॅट सिस्टीम आली आहे फ्लॅट स्टीममध्ये काय हो घरामध्ये झाडं लावण्यालासुद्धा जागा लागत नसते पण मी ते सुद्धा त्यासुद्धा परिस्थितीला मात करून आता आहे मी छान झाडे लावत आहे तर ते कशापत्र प्रकारे लावत आहे ते तुम्हाला मी सांगत आहे तर बागेमध्ये फळभाये लावताना एक छोटीशी कुंडी घ्यायची त्याच्यामध्ये माती टाकायची त्याच्यामध्ये रोप टाकायचं त्याला रोज नियमितपणे पाणी घालत असते आणि त्याला छानसे दोन शे दोन छान छान फुल आले ना ते मला इतकं छान वाटतं बघायला सुद्धा छान वाटतं पण आता काय झालं माझ्या बागेला आता खूप म्हणजे खूप नजर लागलेली आहे कुणाला पण आता पहिलेच्यासारख्याच दिवस राहिलेले नाहीत पहिलं कसं ग्रामीण भागामध्ये हे मोठाले अंगण असायचं त्या अंगणामध्ये जांब्याचं झाड चिकूचं झाड रामफळाचं झाड चिंचेचं झाड असे नाही त्या प्रकारचे झाडं असायचे पण आता तसे राहिलेली नाही आता प्रकारचे हे पर्याय फ्लॅट स्टीम झाली आहे त्यामुळे माणसांना आता जागेचे अपुरी पडत आहेत आणि त्यामुळे झाडं लावण्याला सुद्धा कंडिशन आहे तुमच्या माझ्या बागेत जपण्यासाठी इतर लोकांची मदत मी खूप घेते म्हणजे माझे माझ्या मला मदत करण्यासाठी माझी आई आहे माझे वडील आहे माझा भाऊ आहे माझी बहीण आहे ते कशी करतात रोज एकजण आम्ही पाणी घालतो माझी ताई पाणी घालते झाडांना माझा आनिकेत घालतो पाणी झाडांना पाणी आणि आम्ही रोज पाणी घालतो आणि त्याच्यामुळे आम्हाला झाडाला फळं आले त्याचे फळं खाऊन आम्ही आत्मा आमचा तृप्त झालेला आहे आम्ही छान वाटतं आम्हाला मस्त वाटतं म्हणून अवतीभोवती झाडे असणे फार गरजेचे आहे त्यामुळे आम्हाला आता मी पण जसं झाडं लावले तसं तुम्ही पण झाडे लावा आणि छान हे करा नि पर्यावरणाला आपल्या झाडाची मदत करा एक झाड एक प्राणी एक दिवस एक झाड अशी अशा प्रकारे आपण तीनशे पासष्टमध्ये तीनशे पासष्ट झाडे लावले पाहिजेत आणि आपली बाग खुलली पाहिजे त्यामुळे लोकांना कशाप्रकारे मदत करायची आणि कुणाकडून कशी मदत करून घ्यायची हे आपल्या हातात असतं त्यामुळे आता आपण रोज बागेत गेलं पाहिजे पाणी घातलं पाहिजे पाणी घालून आपण त्या झाडांचे फळं घेतले पाहिजेल हे घेतले पाहिजेल ते घेतले पाहिजेल आपन त्यांना खत घातले पाहिजेल पाणी घातले पाय